हो मनोरंजनासाठीटी आणि नाऊट नाई टॉपसाठी नाईट आऊटसाठी आता खूप जागा म्हणजे उपलब्ध आहेत आणि आम्ही जास्त करून जुहू चौपाटी ही जागा खूप फेमस आहे जुहू चौपाटीवर आम्ही रोज रात्री जेवण झाल्यावर जातो आम्हाला जूऊ चौपाटी खूप आवडते जूऊ चौपाटीवर आम्ही नाईटआऊट करतो आणि चर्चगेट मरीन लाईन ही जागा पण खूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये फेमस आहे नाईटआऊट करण्यासाठी आणि आम्ही आमची सगळी फ्रेंड फॅमिली हॉटेल बुकिंग करतो हॉटेल बुकिंग करून पण आम्ही तिकडे नाईटआऊट करतो आम्ही पबमध्ये जातो वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाईटआऊट करायला जातो आणि त्याच्यामध्ये आम्हाला मरीन लाईनही खूप आवडते मरीन लाईनमध्ये आम्ही जास्तीत जास्त करून मरीनलाईनमध्ये फिरायला जातो आणि आम्ही नाईटआऊट करण्यासाठी मॉल पण आहेत मॉलमध्ये पण आम्ही फिरतो मॉलमध्ये पण आपुण नाईटआऊट करू शकतो ना ना मॉलमध्ये जाऊन आपुण पिक्चर बघू शकतो पिक्चर बघून पण इन्जॉय करू शकतो नाईटआऊट डान्समध्ये पबमध्ये नाचू शकतो असे खूप सारे जागा आहे जिकडे नाऊ नाईटॉपमध्ये मजा करू शकतो